नृत्य करताना सर्वप्रथम लोकं त्या नृत्यामध्ये जे गाणं वाजत आहे त्या गाण्याचा आस्वाद घेतात आस्वाद घेता घेता लोकं त्या गाण्यामध्ये एवढे रुजलेले असतात की त्या गाण्यामध्ये जे बोलणंं आहे त्या बोलण्यावरती ते फोकस करून ते तशा प्रकारचे वेगवेगळे स्टेप्स करतात दुसरी गोष्ट ते गाणं हे त्यांना इन्स्पिरेट करतं आणि त्यामुळे ते त्या गाण्याचा आनंद घेऊन ते डान्सला प्रेरित करून त्या डान्स गाण्याप्रमाणे नाचण्याचा प्रयत्न करतात दुसरी गोष्ट नाचताना लोकांना आनंदी वाटते का कारण की एक तर त्या गाण्याचा स्वाद घेतात ते ते स्वतः त्यांच्या शरीराची हालचाल करतात शरीराची हालचाल केल्यामुळे त्यांचा एक फायदा असा होतो की जसं आपण व्यायाम करतानी आपल्या पूर्ण शरीराची हालचाल होते तसेच हात पाय किंवा मग आपले शरीराचे बाह्य अंग आहे त्या सर्वांचा पुरेपूर व्यायाम होतो आणि त्यामुळे हा नृत्य करतानी हे आपल्या शरीराला निरोगी राहण्यास मदत होते आणि दुसरी गोष्ट लोकं आनंदीपण असतात त्यामुळेही हा शरीराला एक फायदा होतो म्हणून नृत्य लोकांना निरोगी राहायलाही मदत करते आणि लोकांना आनंदही वाटते